शिक्षण व्यवस्थेबद्दल माझं असं मत आहे की पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करा केली पाहिजे जसं की ग्रामीण भागातील शाळा आणि शैक्षणिक संस्थांचे पायाभूत सुविधा त्या म्हणजे वर्ग खोल्या ग्रंथालय आणि संगणक प्रयोगशाळा उक्त उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यामुळे शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकते